हो जेव्हा पैशांची अडचण असते तेव्हा घर कार शिक्षण किंवा व्यवसायाच्या शेतीविषयक लोन घ्यायची गरज पडते त्यामध्ये मी शिक्षण करत असल्यामुळे शैक्षणिक लोनची गरज पडते पण आत्तापर्यंत कधी घ्यायला लागलेले नाही आहे लोन त्याची प्रक्रिया असे असते की सर्वप्रथम आपलं एका बँकेत अकाऊंट असलं पाहिजेल त्यामध्ये बँकेमध्ये अकाऊंट असल्यानंतर ते सगळे व्हेरीफिकेशन्स करा केल्यानंतर माहिती तपासल्यानंतर आपल्या क्रेडिट स्कोअरवर क्रेडिट स्कोरवर माही लोन देणे देतात त्यामध्ये वेगवेगळ्या स् वेगवेगळं हे लोनसाठी वेगवेगळे प्रक्रिया असतात तसेच जसे की घर घर घर घरावरून लोन घेण्यासाठी आपल्याला जेवढाचे लोन पाहिजेल आहे त्यापेक्षा तर त्यावर तेवढाच इंटरेस्ट लागू होत असतो त्यामध्ये घरकर्जावर वैयक्तिक लोन अपेक्षा कमी इंटरेस्ट रेट लागतो कारमध्ये कार म कार लोन पण आपण घेऊ शकतो तसेच शैक्षणिक कर्जासाठी शैक्षणिक कर्ज हे शैक्षणिक कर्ज हे ह्याचा इंटरेस्ट जरा कमी असतो इतर कर्जापेक्षा आणि त्या एका स्पेसिफिक पिरियडनंतर वा परत करायचा असतो बँकेला त्यामध्ये प्रक्रिया म्हणजे सर्वप्रथम आपले कडून एक बँक फॉर्म भरून घेते त्यामध्ये आपले सगळे डिटेल्स असते त्यानंतर आपला प पालकांबद्दल माहिती असते आणि एक नॉमिनी म्हणून लागतो त्यांना त्या म्हणजेच की जर लोन आपण फेडू शकलो नाही तर नॉमिनी असा एक व्यक् लागतो किंवा काही त्यांच्याकडे तारण ठेवायची गरज असेल तर नोमिनी नसेल तर तारण ठेवतात जेवढं लोनची रक्कम आहे त्या